सध्याची परिस्थिती पाहता आताची तरुण पिढी त्यांच्यावरची सांस्कृतिक मूल्यांवरची पकड ही सैल होते आहे असं मला वाटतं कारण की भरपूर पाश्चात्त्य संस्कृतीची ओढ ती संस्कृती स्वीकारण्याची ओढ ही त्यांना आपल्या संस्कृतीपासून लांब नेती आहे आणि त्यामुळे आपल्या संस्कृतीची पकड जी आहे त्यांच्यावरची ती सैल होते असं मला वाटतं कारण की वर्षानुवर्षं ज्या गोष्टी आपल्याकडे चालत आल्यात ज्या रूढी आहेत परंपरा आहेत जी शिस्त आहे जे आपले पालक आपल्या पाल्यांना शिकवतात त्या शिस्तीचा हल्लीच्या मुलांना कंटाळा येतो आणि पाश्चात्त्य संस्कृती ही बरीचशी त्या वैयक्तिक व्यक्तीला कसं वाटतं त्याला कसं वागायचं आहे यावर आहे त्यामुळे प्रत्येक वेळी पाश्चात्त्य संस्कृतीकडे ही पिढी ओढली जाते आणि त्याचबरोबर आपली संस्कृती मागे टाकत जाते आपली संस्कृती ही खूप मागासलेली आहे त्यात खूप गोष्टी अंधश्रद्धेवर आधारित आहेत असे काहीतरी गैरसमज आजच्या पिढीत आहेत आणि दुसऱ्या लोकांची संस्कृती त्यांना खूप आकर्षक वाटते त्यांच्या पिढीला योग्य अशी वाटते त्यांना स्वीकार्य स्वीकारावीशी वाटते आणि त्यासारखं वागावंसं वाटतं त्यामुळे आपल्या संस्कृतीचं तंतोतंत पालन होत नाही त्याचप्रमाणे संस्कृतीत ज्या काही गोष्टी शिकवल्या जातात त्या कोणाला ऐकूनही घ्यायच्या नसतात म्हणजे जसं की आपल्याकडे सांगितलं जातं की मोठी माणसं बोलत असताना लहानांनी बोलू नये कुठल्या एखाद्या महत्त्वाच्या विषयावर चर्चा चालू असेल तेव्हा पण सध्याच्या पिढीचं असं आहे की या गोष्टीवर माझं मत हे आहे माझा विचार हा आहे तर तो त्यांना तिथे पुढे नेऊन सांगायचा असतो त्यांच्यासमोर मांडायचा असतो आपला विचार आपलं मत मांडणं या लोकशाहीत चुकीचं नाही किंवा आपल्या कुटुंबात आपलं मत मांडणं चुकीचं नाही परंतु ते मांडत असताना मोठ्यांचा आदर ठेवून चांगल्या शब्दात आपल्याला ते मांडता आलं पाहिजे आत्ताची पिढी तेवढा विचार करत नाही ते जे मनात शब्द येतील जसा त्यांचा आवाज असेल आरडाओरडा करून त्यांना जशा पद्धतीत व्यक्त होता येईल तसे ते व्यक्त होतात आणि मोठ्या माणसांना सांगतात यामुळे मागच्या पिढीमध्ये आणि आत्ताच्या पिढीमध्ये संवादातून खूप गैरसमज निर्माण होत आहेत आणि या सगळ्या गोंधळात आपली जी संस्कृती आहे ती त्या मुलांपर्यंत पोहोचतच नाही आहे आपल्या संस्कृतीची पाळंमुळं येणाऱ्या पिढीतही त्यांच्या कलेनं घेऊन कशी रुजवता येतील हे आत्ताच्या जी प्रौढ पिढी आहे त्यांनी विचार केला पाहिजे या गोष्टीचा असं मला वाटतं कारण की आपली संस्कृती जर आपल्याला टिकवून ठेवायची असेल तर ती पुढच्या पिढीपर्यंत जाणं महत्त्वाची आहे त्यामुळे थोडी सांगण्याची पद्धत बदलून त्यांच्या कलेनं घेऊन ती त्यांच्यापर्यंत पोहोचवून आपण ती जपायला पाहिजे असं मला वाटतं